हॅलो हां हां हां हां हो हो अरिहंत इलेक्ट्रॉनिक्स अच्छा ओके हां हां हां हां हां हां बर ब मॅम आपल्याकडे सध्या सगळ्यांची ॲवेलेबिलिटी आहे बरं का आपल्याकडे फ्रीज आहेत एकसे एक फ्रीज आहेत पाहिजे त्या कॅपॅसिटीमध्ये आहेत पाहिजे त्या ब्रँडमध्ये आहेत सॅमसंग आहे हां व्होल्टाज आहे बरं का केलविनेटर आहे त्याच्यानंतर स आहे स सोनी ब्रँड आहे आपल्याकडे सगळ्या सगळ्या सगळ्या साइजेसमध्ये आहेत बर का टी व्ही पण हां स्मार्ट टीव्हीज आहेत सगळे सगळ्या साइजमध्ये आहेत हां हां हां अ तर आहेत आहेत पाहिजे त्या पाहिजे त्या साईजमध्ये मिळतील हां हो हो चाल आहे आहे ऑफर म्हणजे एकतर तुम्हाला कॅश डिस्काउंट मिळेल किंवा मग त्याच्यावर एखादा दुसरा अप्लायन्स असं गिफ्ट वगैरे मिळेल तुम्ही जर तुम्हाला गिफ्ट नको असेल फ्री गिफ्ट त्याच्यावर तर तुम्हाला डिस्काउंट देऊ कॅश डिस्काउंट आणि हां हां

नाही तो तर डिस्काउंट द तो डिस्काउंट देऊच आपण बरं का तो डिस्काउंट मिळेलच पण आपल्याकडे गिफ्ट पण आहे आणि कॅश डिस्काउंट पण आहे मी जे काय प्रेफर कराल ते मिळेल तुम्हाला तर तिशीसारखं वगैरे हां लोन फॅसिलिटी पण होऊन जाईल पण त्या त्याच्यात मग तुम्हाला डिस्काउंट कमी पडतील थोडेसे मिळतील मग हां नाही आता हे प डिस्काउंट तुम्हाला तर दहा पर्सेंट तर स्ट्रेटवे आम्ही देऊन टाकू प्रत्येक एम आर पीवर आणि पाहिजे त्या साईजमध्ये फ्रीज मिळेल पाहिजे त्या साइजमध्ये टी व्ही मिळेल अजून तुम्ही काय काय म्हणाला होता मायक्रोवेव मायक्रोवेव पण आहेत आपल्याकडे बरं का टेन स्टारमध्ये चांगला पीस मी तुम्हाला मिळवून देतो

हां बरं बरं मिळेल त्याच्यातही त्याच्यातही कमी कॅपॅसिटीचे आहेत बर का कमी कॅपॅसिटीचे पण आहेत वॉशिंग मशीनची रिक्वायरमेंट आहे का तुमची समज हे सॅमसंगची वॉशिंग मशीन चांगली आहे ना आपल्याकडे बर का हं ती फुल्ली ॲटोमॅटिक आहे हां ओके ओके ठीक आहे येऊन जा ना मॅम येऊन जा तुम्ही संध्याकाळी बर का आज तुम्ही आत्ता आला तरी चालेल पण तुम्हाला समजा आत्ता जमेल का यायला

नाही तुम्ही येऊन जा मग तुम्ही तुम्ही दोघं मिस्टरांना पण घेऊन या बरोबर मी तुम्हाला सगळे पीसेस दाखवेन सगळं एक्सप्लेन करेल आणि रेकमेंड पण करेल की ब हो हो डिलिवरी ते त्याची काय काळजी करू नका फिटिंग इनस्टॉलेशन सगळं आम्ही करून दे तुम्हाला बरं का हां हो हो हो हो हो नाही सॅमसंग म्हटल्यावर काय प्रश्नच येणार नाही ना आता बरं का हां हो हा जरूर जरूर या जरूर यु आर मोस्ट वेलकम हां या या तुम्ही जरूर हो अच्छा अच्छा